आम्ही प्रवा आम्ही इथून वर्धा ते नागपूर प्रवास केला आहे तर त्यांच्याकडे आम्ही त्यांना विचारलं की तुमचं जीपे किंवा इन्स्टा पेमेंट बँकिंग पेमेंट आहे फोनपे वगैरे आहे का तर त्यांनी आम्हाला होकार दिला व आम्ही त्यांना यु पी आयवरून फोनपेवरून पेमेंट केले